मी फ्लिपकार्टवरून एक साडी घेतली होती आणि ती साडी घेतली आणि ती प घरी जेव्हा आली तेव्हा मी पाहिलं तर त्या साडीचा जो रंग आहे त्यांनी जसा दाखवला होता तसा तो रंग आलाच नाही आणि माझा मूड इतका गेला की मला असं वाटलं की ही साडी मी कुठून बोलवली आणि कुठून नाही त्यातल्या त्यात सासूबाई पुढे बसलेल्या सासरे पुढे बसलेले आणि ते मग मला रागवू लागले की तुला ही अशीच घाणेरडी सवय आहे दुकानात जाऊन साडी घ्यायची म्हणजे आपल्याला आपला कलर बघता येतो साडीचं पोत बघता येतो आणि जी साडी बोलवली ती ही अशी तो जो रंग तुम्ही पाठवला होता तो पण रंग सगळा पिवळसर पिवळसर आलेला आणि बिलकुल मी त्या साडीच्या बाबतीमध्ये असमाधानी आणि मला इतका पश्चाताप होतो आहे की मी ही साडी कुठून बोलवली आणि कुठून नाही घरातल्या सगळ्यांचं असंच नकारात्मक मत आणि सगळे मला रागवू लागले की हिला ना ही खूप घाणेरडी सवय आहे ऑनलाइन शॉपिंग करायची आणि तेव्हापासून मी आता ठरवलं की ऑनलाइन शॉपिंग करायचीच नाही अक्षरशः ती साडी पाहून सगळ्यांच्या तळपायातली आग मस्तकात गेली आणि आता मी ठरवलं की ऑनलाइन शॉपिंग आपण करायचीच नाही